चित्रपट कलाकार आहे जे आता त्यांच्या बाबतीमध्ये खूप काही कल माहिती येते टी व्हीमध्ये माहिती येते मोबाईलमध्ये माहिती येते लोकांच्या बोलण्या बघण्यातून जी माहिती येते तर ती प्रत्येक ठिकाणी ती खरीच असते असं नाही आहे कारण लोकांना ते सवय झालेली असते की नाहीतरी काहीतरी या कलाकारविषयी माहिती असायला पाहिजे आपल्याला आपल्याकडे आणि त्या वेगवेगळ्या माध्यमातून ते माहिती जमा करत असतात परत ही माहिती खरीच आहे का आणि हे आपल्याला आवश्यकच असं आहे का आणि ते बाबतीत खोट्या बातम्या बी भरपूर असतात आणि खोट्या बातम्या ते जाणून बुजून छापतात कारण मीडिया असे आहे की लोकांना मोड्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन जो आहे लोकांच्या कलाकारविषयी त्या लोकांनी लोकांना माहिती असते की बाबा काहीतरी माहिती मिळेल ती खोटी असो किंवा चांगली असो ती आवश्यक असो किंवा नसो पण लोकांना ती त्यांच्याविषयी माहितीच पाहिजे आता प्रत्येक आता वेगवेगळ्या ठिकाणी आता या कलाकारविषयी सांगतात की बा हे ड्रग्स घेतात दारू पितात हे करतात दुनियाभरचे वेगवेगळे कामं करतात तर त्यामध्ये असा दाखवतात की नाही हे गोष्ट खरीच असल्या पाहिजे आता मध्यंतरी खूप खूप कलाकारावर केसेस झाल्या आणि हा खूप कलाकारांनी आत्महत्या पण केली ही गोष्ट खरी आहे त्या लोकांनी आत्महत्या केली ही गोष्ट खरी आहे ड्रस घेतले ही गोष्ट खरी आहे काही लोकावर केसेससुद्धा चालू आहेत वेगवेगळ्या पिक्चर्स बनवतात त्या विषयी बी माहिती असते त कलाकारविषयी ही माहिती असायलाच पाहिजे कारण कलाकार हा असा व्यक्ती आहे जो समाजावर प्रभाव पाडतो आणि सगळ्यात जास्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या टिनेजरवर त्याचा प्रभाव सगळ्यात जास्त असतो कारण ते कमी वयाचे असतात तर लवकर आत्मसात करतात म्हणून यांच्या ज्या बातम्या असतात त्या नाईन्टी पर्सेंट खऱ्या असतात आणि दहा पर्सेंट खोट्या असतात कारण मीडिया अशी आहे की टी आर पी वाढवण्यासाठी या गोष्टी करत असतात आणि आता दु ज्या बातम्यामध्ये असतात तर बातम्यामध्ये प्रत्येक प्रत्येक वेळेस ते शेवटी शेवटी दहा मिनिटाची दोन मिनिटाची चार मिनिटाची कलाकारविषयी न्यूज सांगतात आणि ते लोक आठवणीनं बघत असतात की काय न्यूज आले म्हणून आणि सकाळी उठल्यानंतर पुन्हा पेपरमध्ये तेच न्यूज बघायला पाहतात की कायतरी आलेलं आहे म्हण तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ते शोधत असतात की कलाकारविषयी खरी बातमी आहे की खोटी बातमी आहे कारण प्रत्येक एक व्यक्ती एकमेकांशी जोडलेला असतो आणि प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी जेव्हा बोलतो तेव्हा ती कलाकारविषयी बोलतातच आणि कलाकारविषयी यासाठी बोलतात कारण हा आवडता विषय आहे त्यांच्या आणि सगळ्यात आवडता विषय तोच आहे सध्या तरी कारण प्रत्येकाला वाटते की नाही कलाकार हा आपल्या जीवनाशी निगडीत आहे म्हणून